मी आज मटणीची भाजी केली होती त्यामधे मी ना कांदे आणि टमाटरचा पेस अद्रक लसूणचा पेस्ट आणि पाच लवंग एक तेजपान दोन मिठी इलायची काली मिरे कलमी आणि जायफळ थोडा प्रमाणात घेतला आणि त्याला आणि त्यामधे वाळली मिर्च आणि धने भाजले आणि त्याचा पावडर तयार केला त्यानंतर मी ना कढईमधेच कढईमध्ये चार बोटला तेलं घातला आणि सर्वात आधी अद्रक लसूणच पेस घातला त्याला थोडसं शिजू दिला त्यांनतर मी ना टमाटर आणि कांद्याचा पेस घातला आणि भाजल्या गेलेल्या सामग्रीचा पावडरसुद्धा त्याचामध्ये टाकला त्याला काही वेळ शीजू दिला त्यांनतर मी ना मिरची पावडर हळद आणि मीठ टाकलं त्याला चांगले शिजू दिला काही ना वेळानंतर मी ना त्याचामध्ये ॲव्हरेस्टचा मटण मसाला टाकला दाही मिनटं शिजू दिल्यानंतर मी ना त्याचामध्ये धुतलेली मटण टाकली

टाकल्यानंतर मी ना कढईला सील पॅक केला आणि लो फ्लेममधे मिडीयम फ्लेममधे त्याला मी ना वीस मिंटामधे श वीस मिनटं शिजू दिला मटण शिजले झाल्यानंतर मी ना त्याला कोथिंबीर टाकली माझी आईनं टेस्ट केला तर माहित झालं त्याच्यामध्ये थोडंफार मीठ जास्त झालं आहे त्याच्यासाठी मी ना पिठाचे काही गोळे केले आणि त्याला कढईमध्ये टाकून दिले मटणीच्या भाजीमध्ये त्याला टाकल्यानंतर मी ना काही वेळेसाठी भाजीला तसंच सील पॅक करून ठेवला काही वेळानंतर आणखी टेस केल्यावर माहित झाला का आता त्याच्यामधे काहीही चूक नाहीये जे जास्त प्रमाणं मीठ झाला होता आता तो नाही वाटत आहे जास्त मीठ भाजीत